मी नर्सिंगचा जॉब करत आहे मला जॉब करत असताना पण पंधरा हजार स्टा पंधरा हजार स्टायपन मिळतं आहे त्यामध्ये न त्यामध्ये मला मग आणखी स्टायपन म्हणजे जास्त करायसाठी काय करावं लागेल कोणकोणते डॉकुमेंट्स लागेल ते तुम्ही तुमच्याकडून कळवून सांगा मग नंतर त्यानंतर मी तसं तसं करेल